आपली भारतीय संस्कृती मुळातली पुरुषप्रधान असल्यामुळे महिलांसाठी नृत्यप्रकार हे थोडं त्यांना बरीच आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यातली काही म्हणाल ती आपली जी पुरुषप्रधान संस्कृतीची जी एक मानसिकता झाली आहे ती मुळात आधी बदलली पाहिजे तर त्यांना प्रोत्साहन मिळेल मला असं नाही म्हणायचं की सगळीकडेच महिलांना पाठिंबा मिळत नाही बऱ्याच अश्या कलाप्रकार आहे जिथे महिला प्रचंड पाठीमागं जसं आपलं शास्त्रीय संगीत आहे आपले शास्त्रीय नृत्यप्रकार आहेत कथ्थक आहे भरतनाट्यम आहे कुचीपुडी आहे इथे महिलांना त्याचबरोबर त्याचप्रकारे नृत्यप्रकार शिकवले जातात पण काही नृत्यप्रकार असे आहे जे वेगवेगळ्या कला रिच्युअल्स का म्हणजे संस्कृतीमध्ये ढाळले गेले त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे जसं की मुजरा हा एक नृत्यप्रकार आहे पण त्याच्याकडं बघण्याचा किवा समाजाने त्याला जसं वागणूक दिली आहे त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे त्यामुळे समाजात कुठंतरी होतं की पायात घुंगरू बांधू नकात त्यामुळे मुळात आधी ती मानसिकता बदलली पाहीजे आणि जो आपला ग्रामीणच भाग आहे जिथं अजून तितकंसं पोहोचलं गेलं नाही आहे की कलेचे महत्व किवा कला कशी जोपासली गेली पाहिजे त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रत्येक माणसाला त्याबद्दल जागरूक केलं पाहिजे आत्ताच्या काळात आपल्याकडे म्हणतात तसं एक इंटरनेटचं एक एवढा मोठा सौर्स आहेत तिथून आपण वेगवेगळ्या गोष्टीत न त्यात फक्त जागरूकता आणली पाहीजे आता कॉम्पिटीशन होतात त्यामुळे ते होतं पण समाजाचा दृष्टिकोन हा नृत्यप्रकाराकडे बदलण्याचा बदलला गेला पाहिजे ती एक कला किवा ज्याचं जे आपल्या संस्कृतीचं महत्त्व आहे किवा तो एक भाग आहे आपल्या पूर्ण कलासंस्कृतीतला महत्वाचा त्यामुळे त्याकडे बघितला पाहिजे काय आनंदात माणूस हा नाचतोच हे मुळात आधी कळ कळणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं केलं तर कला ही समृद्ध होईल आणि आव्हानंच म्हणायची झाले तर मुळात आधी आपलीच मानसिकता तशी असल्यामुळे घरातनं त्यांना तशी परवानगी मिळत नाही किंवा समाज त्यांना तितकंच अलाऊड करत नाही की जा डान्स शिक कारण बाई नाचती आहे म्हणजे तिच्याकडे बघण्याचं जे मुळात दृष्टिकोनच वेगळं आहे ते दृष्टिकोनच बदलणं गरजेचं आहे त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाने एक चांगला विचार करून त्याकडे बघितलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेनेही आपण कला सोडता कामा नये कारण समाज आज बोलणार उद्या नाही परत आपण जे काही अनुभवतो किवा जे काही आपल्याला वाटतं ते पुढे जोपासणं गरजेचं त्यामुळे नृत्य हे एक वरदान आहे आणि ते आपण तसंच जगलं पाहिजे